नृत्य हा माझा छंद आहे जो माझ्या आईने ओळखला आणि मला नृत्याचे क्लासेस लावून दिले नृत्याचे वर्ग करत असताना मला अनेक कार्यक्रमाची जाहिरात मिळाली त्या जाहिरातीनुसार मी अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवली त्या उपस्थितीनुसार मला पारितोषिके मिळाले आणि माझा नृत्यातील आनंद द्विगुणित होत गेला तसेच शालेय स्तरावर होणारे नृत्य कार्यक्रम यामध्ये मी सहभागी होत गेले त्यात मिळणारे मला प्रोत्साहन यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आणि मला नंतर नंतर असे वाटायला लागले की आपण नृत्य या क्षेत्रातच आयुष्य करू शकतो त्यानंतर मी विशेष प्रशिक्षण न घेतले नृत्याचे वर्ग लावले नृ नृत्याचे काही प्रकार जाणून त्यावर काम केले नृत्या संदर्भात जेही मी करू शकते ते सर्व मी मिळवलं आणि मी स्वत चे क्लासेस गेले त्यानंतर मला असे वाटले की याचा आपण व्यावसायिक उपयोगही करू शकतो नृत्य हे फक्त एक हे नसून कृत्य नसून एक भावना आहे ज्यात तुम्ही विरंगुळा किंवा तुमचं एक चांगलं आयुष्य म्हणून पाहू शकता नृत्य यात आनंद मिळतो जो तुम्ही घ्यायला हवा नृत्य शरीरातील मानसिक सगळा तणाव बाहेर काढून आपले शरीर आपल्याला हालवण्याकरिता तसेच हे करण्यात त्या म्हणजे गाणे जेव्हा लागतात तेव्हा नृत्य आवड असणारी व्यक्ती शरीर हलवण्यापासून थांबू शकत नाही अगदी आनंदाने ती स्वत ला शरीर शरीराला अगदी नृत्यामध्ये झोपून देते आणि ज नृत्यांचा आनंद घेत राहते आयुष्यात नृत्य फार महत्त्वाचे आहे जे तुम्ही करायला हवे त्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा नृत्य हे प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळी असू शकतात तसे माझेही काही नृत्य प्रकार आहेत